गाण्याचा रिॲलिटी शो मी बघते आणि अशा गाण्यांचे जे रिॲलिटी रिॲलिटी शो जे आहेत ते त्याच्यामध्ये जे सहभागी जे लोकं असतात किंवा सहभागी जे स्पर्धक असतात खूप कष्ट घेतलेले असतात ते आणि त्यांच्या जे कौशल्य बघून किंवा त्यांचं त्यातलं ज्ञान बघूनच त्यांचं त्याच्यामध्ये सहभाग त्यांचा निश्चित केलेला असतो आता माझा आवडता कार्यक्रम म्हणजे लिटल चांप्स असं वगैरे काय तरी सारेगमपा वगैरे अशा प्रकारचे कार्यक्रम मी पूर्वी बघायचे तर खूप त्याच्या ह्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना किंवा ते ते जे जे कलाकार आहेत त्या कलाकारांना एक चांगला चांगलं स्टेज मिळतं प्लॅटफॉर्म त्यामुळे चांगला मिळतो आणि त्यांची कीर्ती म्हणा किंवा त्यांना प्रसिद्धी त्या अनुषंगाने त्या माध्यमातून त्यांना मिळते तर अशा प्रकारे अशा प्रकारचे कार्यक्रम होणं किंवा अशा प्रकारचे शो होणं हे काळाची गरज आहे आणि त्यातून प्रसार प्रसारमाध्यमांनासुद्धा खूप उत्पन्न त्याच्यातून मिळतं त्याच्यामुळे त्यांचं पण उत्पन्नाचं ते एक साधन बनलं आहे भविष्यात अशा एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हायला आवडेल पण तेवढी संधी रत्नागिरीमध्ये येते पण तेवढं जर स्किल तेवढं असेल तरच मला वाटतं त्याच्यामध्ये ते आम्हाला सहभागी करून घेतील तर नक्कीच आवडेल तर त्यांनी सहभागी आम्हाला करून घेतलं तर